आमच्या करिअरबद्दल गायडन्स पाहिजे होतं जस्ट माझं ट्वेल्थ पासिंग झाली आहे मी

माझं ट्वेल्थ सायन्समध्ये झालं आहे मला नाईंटी फाईव्ह पर्सेंट होते मॅथ्समध्ये नाईंटी सेवन सायन्समध्ये सेवंटी टू आहेत केमेष्ट्रीमध्ये नाईंटी आहे माझं इंटरेस्ट इंजिनीयरिंगमध्ये आहे

हो बरं

हो का बरं

बरं ठीक आहे ना

हो बरं ठीक आहे नाही नाही बरं ठीक आहे थँक्यू